इथले प्रमुख धर्म आहेत लोक इथल्या प्रमुख धर्मावर आपापली श्रद्धा व्यक्त करतात जसं हिंदू लोक मजिद हिंदू लोक मंदिरामध्ये जातात पूजा अर्चना करतात उपवास करतात देवाला फूल हार चढवतात प्रसाद चढवतात तसंच मुस्लिम लोक मज आपल्या मश्जिदमध्ये जातात नमाज पढतात नमाज पढ तीन वेळच्या नमाज पढतात सीख लोक गुरुद्वारामध्ये जातात आणि ते पण पूजा अर्चना करतात इसाई लोक ख्रिश्चन म्हणजे क ख्रिश्चन लोक आपल्या चर्चमध्ये जातात चर्चमध्ये प्रार्थना म्हणतात देवाची अर्चना करतात जैन लोक आपल्या मंदिरामध्ये जातात आणि पूजा करतात पूजा करतात म्हणजे इसाई ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात मेणबत्ती लावतात जैन धर्म जैनाच्या मंदिरामध्ये जातात पूजा अर्चना करतात बौद्ध धर्म बौद्ध विहारात जातात दोन वेळेची प्रार्थना करतात जैन धर्म त्यांच्या नियमाचे पालन करतात बौद्ध धर्म बुद्ध विहारात जातात दोन दि परित्रण पाठ घेतात दोन वेळेची प्रार्थना करतात आणि ते पण त्यांच्या नियमाचं पालन करतात पूजा करता अगरबत्ती मेणबत्ती हार उदबत्ती लावून पूजा करतात आणि अशा प्रकारे आप सगळे लोक आपापल्या धर्मावर श्रद्धा व्यक्त करतात